आता मला बघायला गेलं तर हे बघा मला जे इन्स्पायरेशन करतात जे आपल्याला आपल्याला त्यांच्याकडून काहीतरी प्रेरणा मिळते अशी पुस्तकं मला निश्चितच नाही वाचायला आवडतात मी मग भविष्यामध्ये माझ्या आयुष्यामध्ये भरपूर पुस्तकं वाचलेली आहे आता बघायला गेलं तर बलुतं जे आहे दया पवारांचं जे पुस्तक अतिशय छान पुस्तक आहे त्याच्यातून आपल्याला असं कळतं का माणसाने खरंच कोणापासून काय लपवू नये जे काय असेल जे वाईट असो चांगलं असो ते सगळं दया पवारांनी हे ॲज इट इज त्या पुस्तकात मानलेलं आहे त्याच्यामध्ये बघायला गेलं तर दलितांची तर अवस्था इतकी दाखवली आहे का ते मी आज तुलनाही करू शकत नाही विचारही करू शकत नाही का अशा पद्धतीने काहीतरी समूह होता एक समूह असा होता का त्यांना अशी हीन वागणूक दिली जात होती असंही तुलना दया पवारांनी त्या बलुतं पुस्तकामध्ये दाखवून दिलेली आहे म्हणजे जातीव्यवस्थेचं सांगड द दया पवारांनी याच्यामध्ये दाखवलेला आहे बलुतंमध्ये दाखवलं आहे त्याच पद्धतीने बघायला गेलं तर एक होता कार्व्हर हे पुस्तक तर इतकं छान आहे का जो वाचेल ना त्याच्या आयुष्यामध्ये शंभर टक्के प्रगती होईल तो कधीच मागं फिरू शकणार नाही आता जसं बघायला गेलं तर इंग्लिशमध्ये एक पुस्तक आहे यू कॅन विन ते पुस्तक किती छान आहे ना खूप छान पुस्तक आहे ते यू कॅन विनमध्ये म्हणजे त्याच्यातून इतकी इन्स्पायरेशन मिळते इतकी प्रगती मिळते त्याच्यात एक वाक्य आहे मला ते अप्र अप्रतिम वाक्य आवडतं त्याच्यात विचारलं विजेते विजेते का असतात विजेते काय वेगळं करतात तर विचार विजेत्याला मी एकदा विचारलं म्हणे का विजेते तुम्ही काय वेगळं करता त्यांनी सांगितलं मी मी हे इतरांपेक्षा हे बघा मी वेगळं काहीच करत नाही म्हणे मी हे वेगळं काहीच करीत नाही पण जे काही करतो ते इतरांपेक्षा वेगळं करतो ही इतकं अप्रतिम वाक्य आयुष्य बदलणारं वाक्य आहे अशा पद्धतीने आपण हे पुस्तक असे वाचले पाहिजे मला असं वाटतं आणि मला निश्चितच इथून पुढे पण असेच पुस्तकं वाचायला आवडेल आणि अलीकडे तुमच्यापासून कोणत्या आहे आता मला बघायला गेलं तर हे पुस्तक मी वाचलेलं आहे त्याच्यानंतर ए पी जे अब्दुल कलामांची जी हे असेल त्यांची ऑटोबायोग्राफी असेल ते सुद्धा वाचले डॉक्टर बाबासाहेबांची ऑटोबायोग्राफी वाचली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची पुस्तक वाचले आहे हे पुस्तकातून खूप अशी प्रेरणा मिळते का जी माणसात खरंच माणसाचं भविष्य उज्वल करू शकतात अशी प्रेरणा या पुस्तकातून मिळते